नमस्कार मी आश्विनी भोज सर मी थोडेसे बाहेरगावी असल्यामुळे माझा माझ्या मोबाईलची सध्या सेवा बंद झाली आहे तरी तीच माझ्या मोबाईलची सेवा कार्यरत राहण्यासाठी तुम्ही मला सहकार्य करावे असे तुम्हाला मी विनंती करते त्यामुळे जर माझी ही सेवा अ खंडित झाली तर मी माझ्या कुटुंबाशी संबंधित राहू शकत नाही किंवा त्यांच्या संपर्कामध्ये मी राहू शकत नाही त्यामुध त्यामुळे आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या आम नवीन उदभवू नये यासाठी तुम्ही या प्रकारची आम्हाला सहकार्य करावे ही विनंती करते तरी मला तातडीने माझे रिचार्ज कर करणे यासाठी मी तुम्हाला विनंती करते व लवकरात लवकर माझा रिचार्ज करून तुम्ही माझ्या सं माझ्या मित्र किंवा माझ्या कुटुंबाशी तुम्ही माझा संपर्क करून द्यावा ही मनापासून तुम्हाला परत एकदा विनंती करते धन्यवाद